भारतातील वाहतूक व्यवस्था अत्यंत वेळेवर जाते आणि येण्याजाण येण्याजाण्याचे सर्व प्रकारचे वाहतूक आपल्या भारतामधे उपलब्ध आहे त्यामध्ये रेल्वे आहे बस आहे नंतर मेट्रो आहे नंतर आपण स्वतःच्या बाईकनेसुद्धा जाऊ शकतो कारने जाऊ शकतो मोठेमोठे रहदारीचे मोठे एक्सप्रेस हायवे अकोल्यामध्ये झालेले आहेत त्याच्यामुळे रहदारीचं साधन खूप सोपं झालेलं आहे आधी इथून मुंबईला जाण्यासाठी बारा तास लागायचे आता मुंबईला आपण चुटकी वाजवली की आठ तासात मुंबईला पोहोचू शकतो अशा स्पीडमध्ये एकदम गतिशील अशी वाहतूक होणारे जे एक्सप्रेस हायवे तयार झाले आहे सहा पदरी हायवे तयार झालेले आहेत गडकरी साहेबांची कृपा आहे आणि ते मोठेमोठे रस्ते करत आहे म्हणजे इथून कलकत्त्याला जायचं असेल तर मोठा सहा पदरी हायवे आहे इथून समजा आपल्याला जर नागपूरला जायचं असेल तर सहा पदरी हायवे आहे तर हे मोठेमोठे रस्ते महामार्ग वाढलेले आहेत विमान उड्डाण करून जाऊ शकतो आपण विमानाने सुद्धा जाऊ शकतो फक्त काही दिवसाआधी आपण जर बुकिंग करून ठेवली तर आपल्याला वेळेवर आपल्याला जाता येईल विमान वाहतूक आहे आमच्या आकरंदी छोट्याछोट्या शहरामधेसुद्धा विमानतळ तयार तयार झालेले आहेत त्यामुळे वाहतूक एकदम सोपी आणि सहज झालेली आहे सामान्य माणूससुद्धा छोट्याछोट्या छोट्याछोट्या कमी तिकीटाच्या याच्यावर प्रवास करू शकतो मुंबई जाऊ शकतो कलकत्ता जाऊ शकतो नागपूर जाऊ शकतो व्यवसायाच्या खरेदीसाठी जाऊ शकतो पर्यटनाच्या फिरण्यासाठी जाऊ शकतो पूर्ण परिवारालासुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि स्वतःपण फिरायला जाऊ शकतो मजा करायला जाऊ शकतो आजकालची सगळी जवळपास नवीन जी काही जनता आहे कोणी शिक्षणासाठी बाहेर जात आहे तर ते काही दिवस तिकडे राहून तो परत इथे येतो असं वाहतूक सोपं असल्यामुळे या सगळ्या गोष्टी पॉसिबल झालेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टीमुळे वाहतूक खूप महत्वाची असती त्यामुळे व्यवसाय स् उद वाढीस लागलेले आहेत उद्योगशील नवीन व्यावसायिक तयार झालेले आहेत नवीननवीन आपण टेक्नॉलॉजी आपल्या शहरामध्ये छोट्या शहरातून मोठ्या शहरामध्ये ग्रामीण भागातून शहराकडे ये जा सोईस्कर झालेली आहे हे सगळं फक्त आणि फक्त वाहतुकीमुळे झालेले आहे वाहतुकीसाठी जर साधनं नसती तर ह्या सगळ्या सुखसुविधा भेटल्या नसत्या आज टेक्नॉलॉजी भारतामधे वाढत आहे बॅटरीवरच्या गाड्या येत आहे इलेक्ट्रिकवरच्या गाड्या येत आहेत पेट्रोलचं व प पेट्रोलचं वापर कमी झालेलं आहे त्यामुळे डिझेलचं वापर कमी झालेलं आहे त्यामुळे प्रदूषण आजपण आपल्याला आहे की नाही क प्रदूषण कमी होत आहे त्यामुळे वाह वातावरण शुद्ध राहण्याचा आपल्याला मदत होत आहे तर एकंदरीत काय तर माणसाच्या सुखसोई सुविधामुळे माणसाचं आयुष्य स् आयुष्य सोयिस्कर झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या तर फक्त आणि फक्त प्रवास करण्यासाठी रस्ते वाहतूक खूप चांगली आहे विमान वाहतूक खूप चांगली आहे रेल्वे वाहतूक खूप चांगली आहे एस टी महामंडळ आहे आपण स्वतःच्या गाडीतसुद्धा जाऊ शकतो महामार्ग वेगवेगळे चांगल्या पद्धतीनं बनलेले आहेत आणि ॲक्सिडेंट होण्याचा चान्सच नाही आहे या सगळ्या गोष्टी आपण मजा करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या सुखसुविधासाठी आहेत